हॅलो सयाजी हॉटेल का हां सर माझा मित्राचा बड्डे आहे येत्या सोमवारी मग मला बड्डेसाठी ऑर्डर द्यायची होती आपल्या हॉटेलमध्ये जेवणाची हां हां काय काय मेन्यू असतो आपल्या इकडे सांगा

हां हां

ओके अच्छा हां हां हां ओके

ओके सर नॉन वेज असतं का आपल्या हॉटेलला हा सांग

ओके

हां हां ओके मग त्याचे रेट्स वगैरे मला टाकू शकता का तुम्ही काय होतील ते प्रत्येक डिशचे हो मग केकसुद्धा असतो आहे का तुमच्याकडं हां चालत आहे मग तुम्ही जो काय तुमचं मेन्यू वगैरे असेल ना आता जी जी तुम्ही लिस्ट अ आता तुम्ही जी लिस्ट सांगितला होता ना त्या लिस्टचे जे रेट्स आहेत ते फक्त मला व्हॉट्सअपला टाका या नंबरला त्यातले मी सिलेक्ट करतो जे काय असतील ते आणखी सगळा मे हे मेन्यू टाकतो मग तुम्हाला आम्हाला काय लागणार आहे हां हां येत्या सोमवारी लागणार आहे सर आणि तुमचं हे असतात का हॉटेलचे वेटर स्वतः येतात के केटरिंगवाले हां तसं आम्हाला एक हजार लोकांचं जेवण करायचं आहे आणि बजेट बजेटचं बजेट बजेटची काही चिंता नाही सर म्हणजे असं असं एवढंच पाहिजे तेवढंच पाहिजे फक्त डिश चांगली चांगली पाहिजे आणि हो केक पण लागेल सर तीन किलोचा केक लागेल की सर हां ओके सर मी कळवतो तुम्हाला लिस्ट टाका मला या नंबरला हां चालत आहे सर ओके सर